हां बोला हां छान आहे मंदिर एकदम सुंदर हां पूजा पूजा वगैरे छान होते आपन शंकराची पूजा करतो ते शंकराला फूल वगैरे वहायचं पांढर फुल आणि प्रदक्षिणा वगैरे घालायची समोर नंदी राहते तर नंदीची पूजा वगैरे करायची का तिथे पूजा वगैरे करायची पूजारी वगैरे राहते आपण नदी वगैरे आहे हो मंदिराच्या साईडनं नदी आहे छान स्थळ वगैरे पाहायचं आहे हा स्थळ वगैरे पाहायला मिळते छान मोठ्ठी नदी ग गणपतीचं मंदिर छान आहे तिथे गणपती संकष्ट हो हो हो हो संकष्ट चतुर्थीला खूप गर्दी असते तिथे जायचं पैसे जे लागायचे ते लागेलंच पैसे वगैरे जास्त नाही लागत म्हणा असे हो हो हो सगळ मिळते सगळ मिळते तिथे आमच्या जिल्ह्यामध्ये काही हे नाहीय तसं हो सगळं मिळते खाण्याची राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे हो हो हो आहे आहे आहे फिरायला वगेरे सगळं आहे हां ठीक आहे हम्म ये